सा कामाच्या ठिकाणी संघर्ष किंवा कठीण परिस्थिती येणे सहसा नसते अशी परिस्थिती पण तरी जर आली तर आपण त्याला खूप संयमाने पहावं लागते आणि त्याच्यावर पहावं लागते की त्याचे कसे आपण काढू शकतो काय सोल्यूशन्स असू शकतात त्याच्यासाठी ते पहावं लागतंय आणि ती परिस्थिती कशामुळे येऊन राहिली आहे आणि आपण काय केलं पाहिजे ज्यानी आपले सगळे प्रॉब्लम सॉल होतील असं मला वाटते त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतंय की संघर्ष तर सगळ्यांच्याच आयुष्यात असते कामाच्या ठिकाणी असो घरी असो सकाळी उठण्यापासून जिथे आपण वर्कप्लेस असतो तिथे जाण्यापर्यंतचा पण एक संघर्ष असतो किंवा तिथे एक कामाच्या ठिकाणी एक पोझिशनवर पोहोचण्याचाही एक संघर्ष असतो तो विभिन्न विविध परिस्थितीत जेव्हा संघर्ष येतो तेव्हा त्याच्या अकॉर्डिंग आपण प्लॅनिंग करून आपल्या संघर्षाला आपल्या त्या परिस्थितीला हाताळू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याला सहनपण करू शकतो आणि त्याच्या विरुद्ध पण जाऊ शकतो